मला नाही वाटत की मराठी भाषेने इतर भाषांच्या विकासावर काही परिणाम केला आहे पण हा इतर भाषांच्या तुलनेमध्ये मराठी भाषेचे जे साहित्य आहे म्हणजे पुस्तकं म्हणा किंवा कादंबऱ्या म्हणा किंवा आपलं जुने धार्मिक ग्रंथ म्हणा त्या बाबतीत मराठी भाषा थोडी अग्रगण्य आहे मरा महाराष्ट्र देशामधे आपली मराठी भाषाच सर्वत्र चालते आपल्या म्हणजे अर्थव्यवस्थेपासून किंवा आपल्या राजकारणामध्ये किंवा गवर्नमेंट सरकारी ऑफिसेस पासून ते शाळांपर्यंत बऱ्यापैकी मराठी चालते हो आता इतर भाषा मध्ये आता जास्त करून आपले पालक जे आहे तेही आपल्या मुलांना इंग्रजी भाषेमध्ये टाकत आहेत त्यामुळे थोडा परिणाम म्हणजे मुलं इंग्लिश भाषेकडे वळत चाललेत मराठी भाषा विसरत चाललेत ज्या जे मुलं इंग्लिश भाषेमधे जातात त्यांना मराठी भाषा थोडी कमी येते इतरांच्या तुलनेमध्ये आणि त्यांना ते मराठी भाषेचं आपलं साहित्य वगैरे वाचता येत नाही किंवा वाचलं किंवा ऐकलं तरी लवकर समजत नाही तर इतर भाषा आपल्या मराठी भाषेवर परिणाम करत आहेत पण मराठी भाषा मला नाही वाटत की जास्त परिणाम करते पण मराठी भाषेचे ग्रंथ वगैरे जे आहे आपलं जे साहित्य आहे ते सर्व आपण मराठीमधे जपून ठेवलं पाहिजे आणि त्याचा प्रचार केला पाहिजे प्रसार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं